मुळात गायन किंवा कला हे विषयच माझ्या आवडीचे असल्यामुळे अनेक गायक आहेत जे मला आवडतात मग हिंदीमध्ये काही जणं आहेत अर्जित सिंग म्हणाल किंवा शान म्हणा सोनू निगम म्हणा हे सगळे जणं मला आवडतात तर मराठीमध्ये म्हणायचं झालं तर स्वप्नील बांदोडकर आहे तसेच वैशाली सामंत आहेत श्रीधर फडके आहेत श्रीनिवास खळे आहेत हे संगीत क्षेत्रातले जे हे माणसं आहेत त्यांचं काम मला भयंकर आवडतं सुधीर फडके असतील त्याच्यानंतर वसंतराव देशपांडे असतील वशं वसंतराव देशपांडेंची जी गायकी आहे ती एकदम बेधुंद करणारी आहे आणि ती मला अत्यंत आवडते कारण की किंवा भीमसेन दे भीमसेन जोशी म्हणा त्यांची गायकी पण मला खूप आवडते कारण आमच्या घरात आधी मुळात सगळ्यांनाच शास्त्रीय संगीत किंवा नाट्य संगीत ऐकण्याची सवय असल्यामुळे लहानपणापासून ते माझ्यावर तसे संस्कार झालेत कानावर तसं पडत आलेलं आहे संगीत कले कलेबद्दल त्यामुळे आपसुकच ती एक त्याबद्दलची आस्था आपुलकी असल्यामुळे मला भावगीतं आवडतात नाट्यगीतं आवडतात त्याच्यानंतर आपले शास्त्रीय संगीत आवडतं हिंदी चित्रपटातले गीतं आवडतात जुने गीतं किशोर कुमारांची या या सगळ्यांच्या गाण्यामधली वेगवेगळी त्यांची त्यांची अशी वैशिष्ट्ये आहेत हा एकच जण का महान आहे असं आपण नाही सांगू शकत कारण प्रत्येकाची गाण्याची एक विशिष्ट शैली आहे आणि त्या शैलीमध्ये ते गात असतात तर मग प्रत्येक जण त्याच्या त्याच्या जागी हा श्रेष्ठच आहे मग त्यांची गायकी मला आवडते त्यांची गाणी मला जेव्हा जेव्हा वेळ मिळेल सकाळचा वेळ मिळेल एखादं मी काम करते आणि ते फार कंटाळवाणं असेल तर तेव्हा मी ती गाणी लावून ऐकत बस्ते मग ती इंद्रायणीकाठी असेल नच सुंदरी करु कोपा असेल किंवा सुमन कल्याणपूरकरांची गाणी असतील क कौशिकीची गाणी असतील आत्ताची अशी अनेक गाणी आहेत जे मला आवडतात गजला असतील काही लट उलझी सुलझाह जा बालमा ते असेल किंवा मग आपले आनंद भाटेंची गाणी असतील ही सगळी प्रथमेश लघाटे मुग्धा वैशंपायन या सगळ्यांची गाणी ऐकायला मला फार फार आवडतं त्यामुळे गाणं ऐकणं हा माझा एक छंद आहे आणि मी ते खूप मनापासून एन्जॉय करते